हां मला तुमच्या हॉटेलमधून एक खा जेवण मागवायचं आहे त्यामुळं काय आहे तुमच्याकडे स्पेशल मे मेनू आहे

सगळं रेट काय आहे साधारण रेट तुमच्याकडचे कसे आहेत काय त्याचं आणि ते रोटी नान वगैरे ते बरं बरं हां ठीक आहे ठीक आहे पार्सल हे करू शकाल काय पार्सल देऊ शकाल हां मला एक किती तर थोड्या जणांचं एक तुम्हाला मी कळवतो काय चार पाच जणांसाठी एक हवं आहे काय चार जणांचं एक हवं आहे जेवण तर तुम्हाला

हां तेच विचारणार ना राईसमध्ये काय आहे नाही सं चालेल चालेल त्याबरोबर चालेल चालेल चालेल ठीक

ठीक आहे ठीक आहे सर बरं बरं